हॅलो मॅडम हां नमस्कार मॅडम हॅलो हां म म माझी एक जमीन आहे त्या जागेमध्ये एक मला बंगला बनवायचा म्हणजे वन बाय वन असा वन बाय वन प्लसचा त्यामध्ये दोन बेडरूम असेल किंवा एक बाल्कनी त्यात बा बा बाथुम अॅटेच आणि समोर असं गार्डन असं असं असं एक मला एक या टाईपचं मला एक घर बांधायचं आहे तर ते कसं क् काय होईल कसं जरा सांगाल काय मी तर सध्या अलिबागमधून बोलतो आहे माझ्या जमिनी जागेमध्ये अलिबागमध्ये ताजपूर गाव आहे त्या ताचपूर गावामध्ये जागा आहे माझं नाव प्रवीण बाळाराम शेळके हो दोन मजली पाहिजे उंच जागा आपली कमीत कमी तर आहेत तशी दीड एकर आहे

अच्छा अच्छा

ठीक आहे

हो हो हो नक्की नक्की

हां ठीक आहे हो आहेत साहेब आहेत आहेत आहेत आपले सप्लायर आहेत सगळीकडे हां बांधणारे माणसं पाहिजे नाही डायरेक आपण त्यांना कॉन्ट्रॅकच देऊ ना ना ते त्यांचं ते जाऊं दे खाणं त्यांना आप् त्यांचं त्यांनी के जेवण बनवायचं हो चालेल तर तुम्हाला मग काय बजेटचं सांगा मला मग पेमेंट तुम्ही कसं तुमाला क ओके सर ओके ओ ओके मॅडम थँकयू थँकयू ओ